तुमच्या आवडत्या छंदाबद्दल सांगा मला पाल्लर करणे खूप आवडते माझं एक छोटंसं पाल्लर आहे त्याच्यात दोन मुली आहे मला हेअर कट आणि मेकअप करणे मेहंदी काढणे हे खूप आवडतो आणि माझ्याकडं खूप कस्टमर्स येतात आणि मी ऑडर्स पण घेते मला लग्नाचे ऑडर्स येतात मी मेहंदी काढणं आणि मला साडी टचअप करून देणे

वेगवेगळं प्रक प्रकारचे मेकअप करणे फेशल करणे वॅक्स करणे थ्रेडिंग करणे हेअर कट करणे हेअर स्टाईल्स करणे आणखी मी नेल आर्ट्स करणे असे खूप प्रकारचे करते आणि मला वेगवेगळे करायला पण आवडतात मला रांगोळीस् काढायला पण आवडतात मला नवरी नवरींचे मेकअप करायला आवडतात आणि खूप प्रोफे मी माझं फ्रू प्रोफेशनल मेकअप पण झालेलं आहे आणि बरेच प्रकारचे मी करू शकते